सचिन तेंडुलकर हा ट्रेंड सेटर आहे म्हणजे आजकाल लोक जसं विराटला बोलतात तसं सचिन होता पण सचिननी त्या वेळी केलं जेव्हा रिसोर्सेस तेवढे जास्त नव्हते खूप साऱ्या संधी नव्हत्या आणि त्यांनी ज्या काळामध्ये केल्या त्यावेळेस एवढा एक्सपोजर पण नव्हता कोचेस वगैरे मिळत नव्हते आणि तेवढा पैसा पण नाही राहायचा तर ही इतर वेळेची गोष्ट आहे की तो तो ट्रेंड सेटर आहे त्याला पाहून नंतरच्या लोकांनी म खेळ शिकलेला आहे आणि तो फील्डवर खूप नॅचरल आहे म्हणजे त्याला जर एखाद्यानी समोरच्यानी नकळत जर एखादा अनप्रेडिकटेबल बॉल जरी टाकला तरी तो त्याला खेळणार त्याच्याकडे तेवढी सदबुद्धी होती की तो समोरच्याच्या हावभावाने समजून घ्यायचा की तो कोणता शॉट टाकणार आहे कोणता बॉल टाकणार आहे त्यामुळं तो थोडासा ग्रेट आहे उत्कृष्ट आहे आणि तो खेळामध्येच नाही तर असंही थोडासा हंबल आहे खूप असा विनम्र आहे तर त्यामुळे पण एक वेगळ्या प्रकारची छवी त्याला मिळालेली आहे म्हणजे तो एक उत्कृष्ट खेळाडू पण आहे आणि एक उत्कृष्ट मनुष्यसुद्धा आहे त्यामुळं सचिन तेंडुलकर खूप प्रसिद्ध आहे